हॅलो नमस्कार हां ग्राहक सेंद्र सेवा केंद्रावरती मी फोन केला आहे बरोबर आहे का हो हो नमस्ते सर हां मी सुमती कांबळे बोलते आहे मी आत्ता माझ्या म मोबाईलचा रिचार्ज आहे तो तीन महिन्यांचा रिचार्ज केलेला आहे हां दोन जी बी पर डे असा प्रत्येक दिवशी असा तो डेटा मी मागवलेला आहे हो हो पण अजूनही मला तो रिचार्ज केलेला मेसेज टेक्स्ट मेसेज काही मला माझ्या फोनला दिसत नाही आहे तो आला नाही आहे तर यशस्वीरित्या मी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे का हा जरा चेक करून मला सांगाल का प्लीज हो नाही तर काय होतं माहिती आहे का की कधी कधी रेंज असते नसते आम्ही रिचार्ज केलेले असतात ऑनलाईन वगैरे बिल भरलेलं असतं आणि त्याचा डेटा काही येत नाही त्यामुळे मग पुन्हा ती जर कॅन्सल झालं तर ते पैसे पुन्हा आम्हाला बँकेमध्ये मागवायला खूप वेळ जातो आणि एवढा वेळ नाही आहे आमच्याकडे म्हणून तर आपण ह्या ऑनलाईन प्रक्रिया करत असतो हो हो मी एकूण तीन महिन्याचा रिचार्ज केला होता सर नऊशे रुपयांचा हो हो आणि माझा मोबाईल क्रमांक एट फाईव्ह नाईन वन झिरो नाईन थ्री झिरो सिक्स वन असा आहे हो हो डेफिनेटली मी याचप्रमाणे नेहमी रिचार्ज करत असते पण याच वेळेला माझा असं झालं की मला त्यांचा मेसेज नाही आला हो तर तुम्ही बघून सांगू शकाल का की माझा रिचार्ज जो आहे ऑनलाईन पैसे जे मी भरले आहेत माझ्या मोबाईल बिलाचे ते व्यवस्थित आलेले आहेत का ते जरा चेक कराल का प्लीज हो हो चालेल सर थांबते ना थोडा वेळ हो ठीक आहे ठीक आहे सर काही हरकत नाही कारण काय होतं मी फोन अशासाठी केला मलाही तुम्हाला त्रास द्यायला अगदी नको वाटत होतं पण शेवटी आम्ही पण कस्टमर आहोत ना ग्राहकांना जर त्याची सोयीसुविधा जर व्यवस्थित मिळाली नाही तर एकतर आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून हो हो येस सर नक्की नक्की हां म्हणून काळजी वाटत होती म्हणून तुम्हाला पर्सनली फोन करावा लागला मला ठीक आहे ओके ओके हां हां तुमच्या वेबसाईटवरती मी नेहमी बघत असते वेगवेगळे रिचार्जेस आणि हे अवेलेबल असतात ते नक्कीच त्याचा फायदा आम्ही घेऊ हां ठीक आहे थँक्यू सर मला टेक्स्ट मेसेज येणार आहे का याचा ओके धन्यवाद सर